हॅलो हॅलो गुड इव्हिनिंग सर आम्हाला स्टुडन्ट आहे आम्ही आम्हाला कॉलेज करायचं आहे बेष्ट करिअरवरती कोण कोणकोणते कोर्सेस आहे

त्याच्यात करिअर आहे का सर कुणाचं

अन् पेपरचं स्वरूप कसं असतं पेपरचं अच्छा आम्हाला डेली यावं लागेल का सर कॉलेजमध्ये नाही कधी कधी आलं तर चालेल का क कसं कॉलेजचा टाईम फिक्स किती ते किती आहे सर अच्छा अच्छा ठीक आहे सर कोणते कॉलेज असते अच्छा अच्छा अच्छा यात कोणकोणते विषय असते सर अच्छा अच्छा बी कॉम आहे ना ते बी कॉममध्ये सर कोणकोणते जॉब लागू शकते बी बी ए आहे नाही का अ अच्छा बी एस डब्ल्यू आहे का सर बी एस डब्ल्यू अच्छा अच्छा तिथे सर कोणता जॉब लाग अच्छा बी एस डब्ल्यू आय टी आहे का सर एम एस डब्ल्यू आहे अच्छा अच्छा त्याच्यात मग कोणता जॉब लागते करियर आहे का सर त्याच्यात अच्छा ठीक आहे सर दोन मिनिटं थांब ओके सर ठीक आहे सर धन्यवाद